हां बोल न बोल कुठे जायचं तर आहेय न तोच तर मी रेडी आहे मला आहे मला परत बर्फात खेळायला जायची इच्छा खरंच आहे मोस्टली सगळे आता जात आहेत रील्स करत आहेत मला पण रील्स बनवायच्यात लास्ट त्यामधून गेलेलो आपल्याला काहीच एन्जॉय करायला मिळालं नसतं केरला साईडला जाऊ या का महाराष्ट्रापण अलमोस्ट फिरलो आहे सगळे लग्नानंतर देवांचे दर्शन घेण्यासाठी ऑलमोस्ट आपण कोल्हापूरकडून साताराकडून महाराष्ट्र ऑलमोस्ट फिरलो ना मग आपण फक्त मुंबई दर्शनच घेऊ या अजून पैसे वाचतील आपले हां मी ऑनलाईन कळतले त्यांचं काही आहेत वन नाईट आहे काही प्लॅन्स आहेत तीन काही फिफ्टीन थाउजंडचं पॅकेजेस आहेत तर काही थर्टी थाउजंडचा पण आहे पाच दिवसासाठी करायचं आहे हो हो हो मी सुट्टी काढायला तयार आहे कारण का मी आता बोर झालं आहे जॉब करकरून आता कुठेतरी फिरायला जायचं आहे लग्नानंतर आपण फिरायला गेलो तेवढं त्याच्यानंतर आपण कुठेच गेलो नाही आहे त्या मी नंबर काढून देते तूच बोल काय ते तुमचा कॉस्टिंग वगैरे कमी जास्त ते तुलाच करायचं असणार ना ते सहा वाजता सुटून येईन घरी तू किती वाजेपर्यंत येणार घरी थोडं लवकर यायचं बघ ठीक आहे तू ये घरी मग बोलू आपण